नृत्याबद्दल सर्वात मोठा गैरसमज असतो लोकांचा की मुलींना डान्स करू दिले नाही पाहिजे हे खूप जास्त गैरसमज आहे डान्स करणे हे सर्वात मोठी कला आहे आणि हे केलं पाहिजे कारण की ते केल्यानंतर एंटरटेनमेंट होतो मन मोकळं होतं आणि चांगलं ही वाटते डान्स हे सर्वात म्हणजे टेन्शन फ्री असतो गेर हे लोकांचा गैरसमज असते की डान्स नाही केला पाहिजे चार लोक काय म्हणतील लोकांचा विचार तर नाही केल्या पाहिजे जसं वाटते तसं करू द्यायला पाहिजे आणि मुलींना तर मो मोकळेपणा ठेवले पाहिजे हे सर्वात मोठा आहे आणि मुली आणि मुलांमध्ये फरक नाही केला पाहिजे